माझ्या धर्मातील श्री रामदासकृत दासबोधांचं पुस्तक मी नेहमीच वाचते आणि ते धार्मिक पुस्तक असलं तरी मानवी जीवनाच्या जन्मापासून ते आतापर्यंतच्या प्रत्येक अवस्थेेत प्रत्येक व्यक्तीशी बोलताना प्रत्येक क्षणी प्रत्येक कृतीच्या वेळी कसं वागावं कसं वागू नये कसं चांगलं आहे कसं वाईट आहे या विषयीचं संपूर्ण मार्गदर्शन या पुस्तकातून मिळतं संपूर्ण मानवी जीवनाचं दर्शन त्यात आहे आणि म्हणून हा दासवोधाचा ग्रंथ मला अत्यंत प्रिय आहे